हां गुंजन काय करत आहे अरे मला मूव्ही बघायला जायचं होता तुला माहिती आहे का कोणती मुव्ही छान आहे मला मराठी मूव्ही बघायची होती

हो कोणती आहे वेड लागलंय तू बघितली का तू चलते का माझ्यासोबत तर मग फ्री कधी राहणार तू तू फ्री कधी राहणार आहे तर मग राहणार ना संडेला संडेला पण मुव्ही राहणार ना चलशील ना माझ्यासोबत हां ठीक आहे ठीक आहे मी काय म्हणते आणखी दुसरी नाही आहेत का जसं दुसऱ्या ॲक्टर्सची वगैरे पण ते सैराट मुव्ही तर पुराणी झाली आहे ना आता असेल का ते थेटरमध्ये मी काय म्हणते तू शोधून ठेव कोणती मूव्ही बघायला जाय मतलब बघायला जाऊ शकते मग आपण जाऊ मग संडेला तसं तर माझं आता तसं तर माझं आज जायचं प्लॅन होतं पण तू म्हटली ना संडेला जाऊ करून तर मी म्हटलं ठीक आहे संडेला जाऊ म्हणून अच्छा ठीक आहे ना तू एक काम कर ना तू शोधून घे आणखी मग मला फोन कर मग आपण जाऊ तर मग सांगशील मग कोणती मुव्ही बघायची आहे तर तू टिकेट बुक करून घे मग का म्हटली ठीक आहे ना बाय अच्छा ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे अच्छा ठीक आहे ना ठीक आहे ना जसं तुला वेळ मिड मिळेल तसं जाऊ ठीक आहे ना ओके हा बाय